मला सीम घ्यायचं आहे नवीन कारण माझं सिम खराब झालं आहे तर ते सीमवाले म्हणत होते की आधार कार्ड लागते तर मी आधार कार्ड घेऊन गेले होते तर नंतर त्यांनी मला सीम दिलं होतं